हॅलो हां मी रवींद्र बोलतो आहे मला येऊर हिल्सला जायचं आहे मी आता माजीवाडाला उतरलेलो आहे तर मी कसा येऊ शकतो

बरं एक्झॅक्ट माझं स्पॉट कुठलं आहे मला कुठे यायचं आहे कुठे यायचं आहे ते ओके ओके हां

हां मग तिथे माझी राहण्याची सोय होईल का नॉनव्हेज

हां जेवण वगैरे कसं असतं तिकडे हां मराठी मराठी टाईपच मराठी टाईपच मराठी टाईपच आणि साधारणतः चार्ज काय असू शकेल हां बरं तिथे आजूबाजला फिरायला काय काय बघायला मिळेल आपल्याला तिथे

ओके ओके हां बरं काय धोकादायक पावसाळा असल्यामुळे काय धोकादायक स्थिती तिथे धोका जाणवू शकतो का हां हां मग सोबत आमच्यासोबत पण स्थानिक लोक तिकडचे असू शकतात का ओके ओके ओके हां बरं ते ठिकाणं पाहण्यासाठी किती वेळ लागेल आणि तिथे आपण कसं पोहोचू शकतो

ओके

ओके बरं जर काला मला अजून काही इन्फॉर्मेशन लागले तर मी कॉल करतो तुम्हाला ओके थँक्यू